मराठी भाषेला माय मराठी इंग्लिशमध्ये म्हटलं तरी चालेल किंवा माय मराठी म्हणजे आई मराठी असाही त्याचा अर्थ होऊ शकेल किंवा माझी मराठी असाही होऊ शकेल मराठी भाषेविषयी जर सांगायचं झालं तर मराठी ही भाषा तितकीशी सोपी नाही ती मूळ संस्कृतपासून आलेली जरी असली तरी त्याच्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत मराठी भाषेबद्दल जर विचारायचं झालं तर कानडी लोक काय म्हणतात तुमची मराठी म्हणजे फारच अवघड आहे बाबा प्रत्येक गोष्टीला लिंग आणि वचन हे आहेच म्हणजे सांगायचं म्हणलं तर वाटी ती वाटी चमचा तो चमचा भांडं ते भांडं परात ती परात तवा तो तवा अरे म्हणजे प्रत्येक वस्तूला लिंग वचन आहे हे कानडी लोकांमध्ये विचार जर करायला गेला तर ते इंग्लिशप्रमाणे सगळ्याला इट किंवा ते असंच लावलं असंच प्रत्यय लावतात म्हणजे ते भांडं ते वाटी ते तांब्या ते तवा ते परात सगळ्याला तेच मग विचार करायला गेलं तर कानडी ही भाषा जास्त सोपी आहे असं मला वाटतं श जर शिकायची असेल तर त्या मानाने मराठी ही खूप अवघड भाषा आहे कारण प्रत्येक वस्तूला त्याच्यात लिंग वचन आहे आता काही काही शब्द हे कानडीतून मराठी येतात मराठीतून कानडीमध्ये पण जातात आणि भाषेची समृद्धीही वाढवतात आता तुप आपण म्हणतो कानडीमध्ये तुप्पा म्हणतात तसं साधर्म्य बरंच आहे ना किंवा साधा विचार करायला गेलं अडकित्ता अडकित्ता आपण मराठीत म्हणतो पण हा शब्द कानडीमध्ये अडकी म्हणजे सुपारी सुपारी कातरायचा म्हणजे तो अडकित्ता हा शब्द कानडीमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे दुसरं म्हणजे हौदू आपण आहे हो म्हणतो हो म्हणतो तू काय काय करायला लागली आहेस कसं करते आहेस हो हो जर आपण म्हणायचं असेल तर कानडीमध्ये हाऊदू म्हणजे साधारण हपासून सुरू होणारच आहे अशा अनेक शब्द कितीतरी शब्द आहेत असे की जे मराठी आणि कानडीशी साधर्म्य साधणारे असे आहेत मराठी लोकांना कानडी जर शिकायचं असेल तर ते फारसं कठीण जात नाही मात्र शब्द पाठांतर करायलाच हवे आहेत पण व्याकरण कानडीचं हे मराठीपेक्षा जास्त सोपं आहे मराठीचं व्याकरण हे जास्त अवघड आहे कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला इतकं लिंग वचन समजून घेणं अवघड आहे ना मराठी काव्य मराठी व्याकरण आणि मराठीची पूर्वीचं जे लिखाण पूर्वीच्या काळचं म्हणजे ज्याला मराठीत बखर म्हणतो ते तर सर्वसामान्य मराठी व्यक्तीलासुद्धा कळायला तसं अवघडच आहे थोडं त्याच्यासाठी शिकायलाच पाहिजे मग इतर भाषिक लोक मराठीबद्दल असाच एक गैरसमज करून घेतात की मराठी म्हणजे ही फारच अवघड भाषा आहे बाबा हे काय काय शिकायचं सर अवघड आहे किती किती वर्ष मराठी भाषिकांमध्ये राहूनसुद्धा त्यांचा एक जो कानडी टोन असतो तो बदलू शकत नाही मरा कानडीमध्ये येनो असं करतात मराठीमध्ये काय गं असं आपलं म्हटलं जातं म्हणजे तो जो टोन म्हणतो आपण तो वेगळा वेगळा असतो म्हणजे मराठी भाषेविषयी खरंतर कोणी गैरसमज करून घेऊ नयेत शिकावी ती प्रत्येकाने